आमच्या घराच्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ करण्यासाठी पहिले तर सर्वांनी सर्वांनीच ते काम केलं पाहिजे जी पण शाळा अशी किंवा कोणतं कॉलेज आहे तिकडच्या विद्यार्थ्यांना बोलवायचं किंवा त्या विद्यार्थ्यांना सवय लावायची लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सवय लावायची शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जी जे कचरा फिर कचरा पसरवत असतात त्यांना आधी त्यांना आधी माहिती द्यायची की कचऱ्यामुळं कोणकोणते आजार होतात कचऱ्यामुळं मच्छर येतात पाणी साचतं त्याच्यामुळं कोणकोणते आजार येतात जे पण प्लॅस्टिक कॅरीबॅग असतात ते प्राण्यांच्या प्राण्यांच्या खाण्यामध्ये जातात त्यांच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये आजार होतो म्हणून लहान लहान विद्यार्थ्यांना प विद्यार्थ्यांना बोलवायचं त्यांना चांगली माहिती द्यायची त्या गोष्टीची त्या गोष्टीची माहिती दिल्यावर हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होतात ते हळूहळू कचरा पसरवण्यात कचरा स्वच्छ करण्यात आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आपल्याला मदत करतात झाडं वगैरे ला लावायला त्यांना शिकवायचं लहानपणीपासूनच जर कचऱ्याची अशी सवय लागली की कचरा स्वच्छ करण्याची आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची तर ती हळू हळू हळू हळू त्यांच्या पुढच्या पिढींना पण ती राहते आरोग्य पण स्वच्छ राहतं अशी आपल्याला मदत होते आणि राहिली गोष्ट जर परिसर स्वच्छ ठेवण्याची तर इकडचे म्हणजे पाणी साचलेलं असेल ते आपण पाणी साचवायचं कमी करायचं कमी करायचं वापस रस्ते चांगले बनवायचे कचरा क कुंड्या नियमितपणे कचराकुंडी ठेवायच्या कचराकुं कचरा नियमितपणे फेकायला लावायचा कटा कचरा कुठे फेकायचा ते नियमितपणे त्याची जागा ठरवून द्यायची तसंच या या गोष्टींचा आपण काळजी घेतली पाहिजे लोकांना पण त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे वापस काही असे मोबाइल माध्यमं आहेत विडियो माध्यमं आहेत तर त्याच्या त्याच्या अनुषंगाने आपण दुसऱ्यांना ती माहिती पोहचवू शकतो